सर नमस्कार कोल्हामधून बोलत आहे का अच्छा मी समादान पांडे बोलतो आहे मी फुलंब्री आळंद गावामध्ये आहे मला औरंगाबादला टी वी सेंटरला जायचं होतं थोडं महत्त्वाचं काम आहे जरा तुमच्या आसपास एखादी गाडी आहे तिथे तर तेवढं चौकशी करून सांगा ना प्लीज थोडं अर्जंट काम आहे जरा थोड्या वेळात जर एक दहावीस मिनटात जर असला मला सांगा प्लीज